राष्ट्रामध्ये शांतता म्हणजे सांगण्यासाठी एक उद्दिष्ट आहे की ऑलिम्पिक ऑलिम्पिक म्हणजे अनेक देश ऑलिंपिकमध्ये येतात एकशे चोवीस देश ऑलिम्पिकमध्ये येतात आपल्या म्हणजे एक ते म्हणजे परराष्ट्र आहेत राष्ट्र म्हणजे ते ऑलिम्पिक एक खेळण्या रनिंगचे आणि ह्याचे त्याचे सांगाय हा क्रिकेट म्हणजे क्रिकेट नसतो सांगायचं म्हणजे क्रिकेट नाहीच कुस्ती असं जावलिंग रनिंग हे ऑलिम्पिकमध्ये येतात न पाहणं करता ही न दुष्मनी दुष्मनी विसरून ते हे घेत आत्ता नीरज चोप्रा दुसरा आहे आणि एक पाकिस्तानचा एक खेळाडू आहे त्या पाकिस्तानच्या खेळाडूनं नीरज चोप्राचा आभार मानलं आहे नीरज चोप्रानी त्याचा आभार मानलं आहे एक म्हणजे दुष्मनी विसरून त्यांना शांतीच्या समजुतीने चालना केले खेळाचा वापर अशा प्रकारे होऊ शकतो हे आपल्या भारत देशाला एवढं म्हणजे माहीत आहे कोणी एवढं हे करत नाही बॉर्डर बॉर्डर करणे पहिला गन गेमिंग खूप म्हणजे होत होता आत्ता तसं नाही आता शांततेने काही करू शकतो